हां कटारे मॅडम ना हा मॅडम आपण म्हणजे टूर अरेंज करताय असं मला समजलं हां मग मला जरा थोडंसं काय करायचं आहे मी आता सध्या नागपूरला राहाते आहे पण मला आमचं कुलदैवत आहे तुळजापूरची देवी आणि तसंच मला धाराशिवच्या आसपासची पण ठिकाणं बघायची आहेत तर मला अगोदर तुम्ही धाराशविमध्ये कोणकोणती पा पाहण्यासारखी ठिकाणं आहेत मला सांगाल का

ओके

ओके ओके मॅडम बरं बरं ओके हो हो हो मॅडम मॅडम ठीक आहे मला समजले मला एक दोन दिवसाचा प्लॅन पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुलदेवताच आहे आमची तुळजापूरची ते प्राधान्यानं हे करणार आहे आणि इथं हातला देवीचं पण मी म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणं हातलादेवीला पण मला जायला आवडेल कारण तिथं पण आमच्या नातेवाईकाकडून ऐकलं होतं की तिथलं मंदिर डोंगरावर आहे खूप म्हणजे निसर्गरम्य ठिकाण आहे वगैरे तर मला थोडसं प्लॅन तुम्ही माझी व्यवस्था कराल का म्हणजे तुमचे टुरिस्टचे चार्जेस वगैरे काय असतील ते आम्ही देऊ आणि सोबत एक तुमचा गाईड जरी आम्हाला दिला तरी खूप छान होईल मॅडम

हो हो हो मॅडम हो मॅडम

बरं हो हो मॅडम हो हो बरं झालं ताई तुम्ही छान माहिती दिली आणि आम्ही आता तुम्हाला फोन करून निघतो इथून ठीक आहे थँक्यू थँक्यू